वजन वाढण्याचे वजन हे याच्याने आपलं काय म्हणते चणे खाल्ल्याने वजन वाढते अजून दूध प्याल्याने वजन वाढते अजून त्या बदाम खारक आपलं जे आहे वजन वाढायचं काय मेडिसिन पण घेत असते कोणी कोणी कोणती कोणी डबा वापरतात कोणी कोणी पावडर वापरतात की माझं वजन वाढलं पाहिजे मग वजन वाढायचं म्हटलं तर घोड्या पण भेटत भेटतात आणि वजन हे वाढण्याचे हे आहे